भारतापुढचं आजकालचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे ज्या प्रकारे चीन आपल्या देशाचा काही भाग बळकवायला बघतो आहे तर एक ते मोठं आव्हान आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान सारखं सारखं छुपे हल्ले करतच असतो आतंकवादाला तो बढावा देतो आहे पाकिस्तानातून आतंकवादी भारतामध्ये भरपूर काही घडामोडी करत आहेत अजूनही करतात म्हणजे त्यामुळे दंगे वगैरे पण पसरतात तर हे सर्वात मोठं आव्हान आहे त्यासाठी भारत चांगल्या प्रकारे तोंड देतो आहे म्हणजे आज काल पाकिस्तानला त्यांनी त्यांचं जागा दाखवून दिलेली आहे इंटरनॅशनल जे काही मीटिंग्ज वगैरे होतात मोदी जे दुसऱ्या देशामध्ये जाऊन जसं आपलं आता जी जी सेवन झालं किंवा दुसरे जे आपल्या आशियायी देशाच्या ज्या कमिटी आहेत किंवा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर त्यांना उघडकीस पाडतो आहे म्हणजे त्यांचा आतंकवाद समोर आणून देतो आहे त्यानंतर काही म्हणजे आपण जे आता त्यांच्यावर ॲटॅक केलेले छुपा छुपा हल्ला करून ते दाखवलं की तेच त्यांच्या आतंकवादी लपले होते चीनला पण चांगल्या बऱ्यापैकी उत्तर दिलं आहे चीनचं आर्थिकदृष्ट्या त्याला कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या चीनचे भरपूर चिनी ॲप जे होते ते मागच्याच वर्षी बॅन केले त्यानंतर आताही हल्ली इतक्यामध्ये काही ॲप्स बॅन केले तर अशाप्रकारे भारत चांगल्या प्रकारे या सर्व आव्हानांना तोंड देत आहे